दिव्यांग खेळाडूंसाठी विशेष स्पोर्ट्स क्लब्स असतात त्यातील काही मी प्रत्यक्षात बघितले आहेत जिथे वेगळ्या वेगळ्या ॲक्टिविटीज केल्या जातात जसं की दिव्यांग जे व्यक्ती असतात त्यांना मोटिवेट केलं जातं त्यांच्यासाठी काउन्सिलिंग अरेंज केलं जातं जिथे त्यांना समजतं की आपल्यासाठी कोणता खेळ योग्य आहे आपण कोणता खेळ खेळू शकतो तसं त्यांना प्र प्रशिक्षण दिलं जातं त्यांना वेगळेवेगळे ट्रेनर्स असतात ज्यातून ते खेळ खेळायला शिकतात परत वेगळ्या वेगळ्या स्तरावर त्यांच्यासाठी वेगळ्या वेगळ्या स्पोर्ट्स आयोजित केले जातात ज्यातून त्यांना प्रेरणादायी व्यक्तींशी संभाषण होतं त्यातून ते प्रोत्साहित होतात खेळ खेळण्यासाठी आणि असे वेगळ्यावेगळ्या स्तरावर खेळ जिंकल्यानंतर त्यांना खूपच प्रेरणादायी वाटतं ज्यातून वेगवेगळ्या इंटरनॅशनल खेळात पण ते सहभागी होतात असेच भारताचे काही दिव्यांग खेळाडू आहेत ज्यांनी खूप नाव बनवलं आहे भारताचं इंटरनॅशनल खेळांमध्ये जसं की दीपा मलिक ज्या एक ॲथलिट आहेत आणि त्यांनी खूप छान प कामगिरी केली आहे खेळामध्ये त्यामुळेच त्या पॅरॉलिंपिक कमिटी ऑफ इंडियाच्या अध्यक्ष आहेत आज त्यानंतर गिरीश शर्मा जे बॅडमिंटन खेळतात त्यांनी भारतासाठी दोन सुवर्णपदक जिंकले आहेत इजरायल आणि थायलंडमध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे आणि इसरालमध्ये ते सिल्वर मेडल जिंकले आहेत त्याच्यानंतर प्रीती श्रीनिवासन ज्या क्रिकेट खेळतात त्यांना वेगळेवेगळे अवॉर्ड्स मिळालेत जसे की कल्पना चावला अवॉर्ड तमिळनाडूकडून वूमन अचिव्हर ऑफ द इयर दोन हजार चौदाचा त्यांना ॲवॉर्ड मिळाला आहे त्यानंतर विजय टी व्हीकडून त्यांना शिगारम थोटा पेगल रे ऑफ द होप हा ॲवॉर्ड मिळाला आहे असे वेगवेगळ्या दिव्यांग खेळाडूंकडून आपल्याला प्रोत्साहन मिळते आणि वेगळ्या वेगळ्या दिव्यांग व्यक्तींनासुद्धा उत्साह येतो आपण स्वत ची ओळख बनवू शकतो त्यातून त्यांना समजते की आपण आपणही काहीतरी करू शकतो आणि आपल्या देशाचं नाव मोठं करायची त्यांना संधी मिळते